मला माझ्या जीवनात आत्तापर्यंत खूप सारे अनुभव आलेले आहेत फॅमिलीसोबतचे अनुभव फिरल्याचे ट्रीपला गेल्याचे सहलीला गेल्याचे अनुभव शिक्षणाचे अनुभव किंवा मैत्रिणींसोबतचे काही अनुभव काही शिक्षण चालू असताना शिक्षणामध्ये घेतलेले अनुभव खूप सारे अशा अनुभव आहेत आणि ज्या अनुभवामध्ये असे गंमत पण खूप सारे आहे मी अनुभव हे लिहून ठेवलेले आपल्याला कधी पण आठवणीत आले तर आपण वाचू शकतो मला असे खूप सारे माझ्या जीवनामध्ये खूप सारे अनुभव आलेले आहे आणि मी प्रत्येक अनुभव लिहून ठेवलेला आहे कारण आपल्याला कधी पण आठवण आल्यावर आपण वाचू शकतो आणि वाचल्यानंतर आपल्याला ते कधीतरी आठवतं किंवा कळतं आपण कधी कधी काय केलेलं आहे मग आपल्याला आनंद होतो उत्सुकता वाटते आणि आपण आपल्या नवीन मित्रमैत्रिणींना पण सांगू शकतो की आपण आपल्या अनुभव कसे आहे तर आपण कसे लिहून ठेवले कसे डायरी केली आहे त्यात कसे आपले अनुभव कुठे कुठे गेलो होतो कुठे कुठे फिरलो आपले अनुभव लिहून ठेवल्यानंतर आपल्याला सगळे पण कधी पण आठवू शकतात कधी वाचल्यानंतर कधी कुठे फिरलो आहे काय आपल्या आठवणीत कधी कधी विसरून जाते कधी कधी कामांच्या आठवणीमध्ये आपण विसरून जातो व आपल्याला मोकळा वेळ भेटला तर आपण वाचू शकतो आपल्याला आठवतं मग ते आपण काय केलं आहे कुठे फिरलो काय झालं सगळे असे अनुभव आपल्याला आठवल्यानंतर उत्सुकता वाटते आनंद वाटतो आणि आपण कधीतरी कधीतरी कितीतरी दिवसातून वाचल्यानंतर आपल्याला ते खूप असे आनंद होतो खूप उत्सुकता वाटते आणि दुसऱ्यांना सांगण्यासाठी पण खूप आनंद होतो असे माझ्या जीवनात खूप सारे अनुभव आहे मी प्रत्येक अनुभव लिहून काढलेले आहे प्रत्येक अनुभव घेताना लिहिताना खूप आनंदी झाले खूप आनंद व्यक्त केला खूप सारे असे अनुभव आहेत आणि प्रत्येक अनुभव हे प्रत्येकाने लिहूनच ठेवले पाहिजे आणि असे खूप सारे अनुभव आहे आणि मला ते लिहून काढावेसे वाटतात म्हणून मी एक डायरी करून लिहून काढले